नमस्कार भारत गॅस एजन्सी मी योगेश गोतरणे बोलतो आहे माझा ग्राहक आय डी आहे चाळीस तेरा शून्य तीन बारा चौदा मी तुम्हाला यासाठी फोन केला आहे की माझ्या घराचा पत्त्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे तुम्ही या नवीन पत्ता माझा नोंद करून घ्यावा जेणेकरून माझा गॅस सिलेंडर बुक झाल्यावर आपण योग्य पत्त्यावर मला तात्काळ गॅस वितरित करू शकता माझा नवीन पत्ता आहे वरदविनायक सोसायटी चावरे गार्डनसमोर बोळेश्वरी माता मंदिर रानपाडा विरार पश्चिम तरी या माझ्या विनंतीची आपण तात्काळ दखल घ्यावी आणि मला यासाठी सहकार्य करावे धन्यवाद